हॅलो हो हो हो हो आमच्याकडे बरेच पर्यटनस्थळे आहेत तुम्हाला ज्याच्याबद्दल गाईड करू शकते जसे आमच्याकडे केळझर सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे म्हणजे ते आधीपासूनच आहे प्राचीन आहे खूप जर का तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि अजून बरेचशे आहे तरी तुम्ही तिथे भेट म्हणजे कधी जाणार आहे अच्छा आमच्याकडे चौकी तिथे शनी मंदिर आता नवीन झालं आहे आणि तिथे पण गणपतीचं मंदिर आहे आणि तिथे सो तिथे पर्यावरण नैसर्गिक सुंदरता असं खूप सगळं म्हणजे आजूबाजूने जंगल प्राणी पक्षी हे तुम्हाला निसर्गरम्य पाहायला भेटेल आणि जर का तुम्हाला अजून जायचं असेल तर आमचा वर्धेजवळ महाकालीचं सुद्धा मंदिर आहे तिथं पाण्या पाणी असं हां तिथे पण बोर म्हणजे ते महाकालीसारखंच आहे तिथे पण आहे का तुम्हाला प्राणी पक्षी ताडोबा जंगलासारखे तुम्ही चंद्रपूरला गेले असेल ना तसंच आहे तिथे पण तुम्ही भेट देऊ शकता हो हो तर त्याचे चार्जेस पण आहेत तीन साडे तीन हजार रुपये हो हो मी तुम्हाला कळवतेच तुम्ही त्या कॉन्टॅक्टवर कॉल करून बोलून घ्या हो हो नक्की ठीक आहे हो हो तुम्हाला अजून कुठे जायचं असेल तर नक्की मला कॉल करा मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती प्रोवाईड करेन वेलकम